मी मराठी भाषेची उत्तम वाचक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात म्हणजे साहित्यातले वेगवेगळे प्रकार असतात आत्मचरित्र मला आवडतं वाचायला चरित्रं आवडतात किंवा कविता नाटक हे सगळेच प्रकार मला आवडतात कारण आत्मचरित्र वाचून तुम्हाला एक प्रेरणा मिळते काहीतरी करण्याची पण जर आयुष्यभर फक्त एकाच शैलीतली पुस्तकं वाचायची असतील तर मी थोडंसं ललित लेखनाविषयी बोलेन कारण एकतर ललित लेखन हे खूप आकाराने म्हटलं तर ते छोटं असतं म्हणजे एखादी कादंबरी कदाचित तीनशे चारशे पानाची पण असू शकते पण ललित लेखन जे असतं तो एक छोटासा लेख असतो आणि त्या लेखांचं मिळून एक पुस्तक होऊ शकतं पण ललित लेख हा थोडासा मुक्त विषय आहे की आपण ललित लेख हा कशावरही लिहू शकतो म्हणजे अगदी दगड या विषयापासून फुलपाखरू या विषयापासून एखाद्या राजकारणातल्या एखाद्या घटनेवर पण लिहू शकतो कशावरही लिहू शकतो आणि त्यामुळे तो थोडासा एक अ वाचताना पण तो त्याचा कालावधी लवकर संपतो आणि त्याच्यामध्ये अतिशय सौंदर्यपूर्ण असे अ पण लेख असतात आणि ते सहज जाता जाता म्हणजे अतिशय सौंदर्यपूर्ण शैलीत सहज जाता जाता काहीतरी आपल्याला सांगून जात असतात फार मोठं तत्वज्ञान ते सांगत नसतात पण कधीतरी आपल्या रोजच्या जीवनाशी खूप निगडीत असतात ते त्यामुळे ते वाचताना आपल्याला कधी कंटाळा येत नाही ते एकतर लवकर संपतात आणि वेगवेगळ्या विषयावर असतात म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले ललित लेख हे फार वेगळ्या विषयावर आणि त्या प्रत्येकाची एक लिहिण्याची वेगळी शैली असते तर ह्या ललितलेखनासंबंधी मी अलीकडे वाचलेली काही पुस्तकं आहेत त्यातलं असं सांगता येईल की अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण हे हिमांशू स्मार्त यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तसंच त्यांचं गंधाचे मौन हे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये एक थीम आहे की आपण जी माणसा ने अवडंबरं जी माजवलेली आहेत एकूणच आपल्या जगताना

किंवा जास्तीत जास्त आरामदायी जगणं असेल आपलं चैन कर चैनीत जगणं असेल त्याचं आपण इतकं अवडंबर माजवलेलं आहे की आपण निसर्गापासून फार दूर चाललेलो आहोत आणि ते ती जी अवडंबरं आहेत ती सगळी काढून आपण फेकली पाहिजेत तरच आपल्याला एक चांगलं जीवन जगता येईल आणि अर्थपूर्ण जीवन जगता येईल अशा थोडासा अर्थ आशयाचं ते पुस्तक आहे आणि फार निसर्गाच्या आपल्याला जवळ नेणारं पुस्तक आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी तर ललित लेख मला अशासाठी आवडतात की आपण जग आपणही ते जगलेलो असतो आपल्याही आयुष्यात त्या गोष्टी घडलेल्या असतात पण त्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे हां आपण पण असा कधीतरी अनुभव घेतला तर त्या अनुभवाकडे बघण्याची एक छोट्याशा गोष्टीकडे बघण्याचीसुद्धा आपल्याला एक वेगळी दृष्टी ललित लेखातून मिळत असते म्हणून मला ललित लेखनातली शैली ललित लेखन हे वाचायला फार आवडतं